विज्ञान आणि तंत्रज्ञाचा अभ्यास तरुण विद्यार्थ्यासाठी मनोरंजक बनवण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात सगळ्यात आधी शिकवण्याची पद्धत ही सर्जनशील आणि प्रात्यक्षिक असावी फक्त पुस्तक वाचण्यापेक्षा जर प्रयोग करून दाखवले गेले तर विषय अधिक लक्षात राहतो उदाहरणार्थ विग् विज्ञान विषयात जर आपण लघुपट थ्री डी मॉडेल ॲनिमेशन किंवा यूटुब व्हिडिओ वापरले तर मुलांना संकल्पना समजण्यास सोपे जाते तसंच रोबोटिक्स कोडिक किंवा ॲप डेव्हलपमेंटसारखे तंत्रज्ञान विषयक प्रकल्प विद्यार्थ्यांना अधिक उत्साहाने सहभागी होण्यास भाग पाडतात शिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान मेळावे प्रोजेक्ट स्पर्धा किंवा विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांची आवड अधिक वाढते वर्गातही प्रश्नोत्तर खेळाद्वारे क्वीज स्पर्धेद्वारे किंवा गटचर्चेद्वारे विज्ञान शिकवण्याची पद्धत ठेवल्यास मजा येते आधुनिक डिजिटल टूल्स जसे की स्मार्टबोर्ड शिक्षण ॲप्स किंवा आर्टिफिशल इंटेलिजन्सारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना खूप आकर्षित करतात त्यामुळे त्या वापरल्या तर शिक्षण अधिक रंजक आणि उपयुक्त ठरते एकंदरीत जर विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षणात उत्सुकता प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मकता आणली तर तो अभ्यास विद्यार्थ्यासाठी एक आनंददायक अनुभव बनू शकतो